कोविड नाइन्टीन महामारीचा अनेक क्षेत्रावर परिणाम झाला आहे तसेस प्रवास आणि पर्यटन क्षेत्रावरसुद्धा त्याचा खूप जास्त परिणाम झालेला आहे कोविड नाइन्टीनमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनचं प्रमा लॉकडाऊन होतं त्यामुळं लोक घराच्या बाहेरसुद्धा निघत नव्हते त्यामुळं प्रवास करण्याचा विषयच येत नाही आणि प्रवास नस नाही म्हणजे वाहनं ठप्प पडले होते त्यांना त्यांचा रोजगार बंद होता आणि लोक पर्यटनावरसुद्धा जात नव्हते पर्यटनावर अवलंबून असणारे अनेक व्यवसाय ठप्प झालेले होते जसे तिथे बसणारे वस्तू विकणारे लोक त्यांना रोजगार मिळत नव्हता आणि एखाद्या ठिकाणी जायचे पैसेसुद्धा लागायचे ते पैसेसुद्धा मिळत नव्हते आणि लोकांना म्हणजे घराच्या बाहेरच निघायला मिळत नव्हते त्यामुळं ते पर्यटनावर जातच नव्हते त्यामुळे तेथील व्यवसाय पूर्णत ठप्प झालेले होते